हॅलो नमस्कार मॅडम नमस्कार हां मला कळालं की तुमच्याकडे चाळीमध्ये खोली आहे एक ॲवेलेबल आहे हां हां हां बरं तर मला एक खोली पाहिजे भाड्याने काय भाडं काय डिपॉजिट काय अरे बापरे हां हं बरं बरं बरं बरं

बरं बरं बरं बरं ते सगळं ठीक आहे माझी नोकरी तिकडंच आहे नरिमन पॉईंटला परंतु हे ठीक आहे परंतु भाडं किती हा महत्त्वाचा प्रश्न आहे आम्हाला परवडलं तर पाहिजे आं हां अरे वा फक्त पन्नास हजार तुम्ही मला एक म्हणजे आता बोलू नये असं पण तुम्ही विचारपूर्वक बोलतात ना नाहीतर परत पुन्हा तुम्ही बोलाल की पन्नास हजार मी म्हटलंच नाही पाच लाख चाललं आहे इथं चुकून बोललो आम्ही तुम्हाला वगैरे हां आणि भाडं किती भाडं किती दर महिन्याला पन्नास हजार भाडं बा बा बा बा बा बा बा आणि जे डिपॉजिट हे पागडी का डिपॉजिट काय म्हणतात ते किती एक लाख डिपॉजिट पन्नास हजार महिन्याला भाडं अं अहो पण सगळं तुम्हाला भाड्यापोटीच जर सगळा पगार तुम्हाला दिल्यानंतर आम्ही खायचं काय आं बापरे बापरे म्हणजे मुंबईत राहूने बाबा बाहेरून आलेल्या माणसाने मुंबईत राहायला येऊच नाही अं

फार फार होतं आहे ओ भा आ आणि आणि काय बाकी काय अटी आहेत तुमच्या फॅमिलीवालाच पाहिजे भाडेकरू आं